माझे एक आवडते साहित्यिक पात्र म्हणजे स्वामी स्वामी हे आर के नारायण यांच्या स्वामी अँड फ्रँड्स या पुस्तकातील प्रमुख पात्र आहे स्वामी एक खोडकर उत्साही आणि उत्सुक मुलगा आहे जो आपले बालपण खूपच सहज आणि मजेदार पद्धतीने जगतो आणि मलाही असा आनंदाने जगायला खूप आवडतं त्याच्या मित्रांबरोबरची त्याची मैत्री शाळेतील खोड्या आणि आईवडलांबरोबरचे संवाद हे खूपच वास्तववादी आणि मजेदार वाटतात म्हणूनच ते आपल्यातले वाटतात स्वामीकडून मी खूप काही शिकले विशेषतः कुटुंबासाठी असलेलं प्रेम मित्रांसाठीची निष्ठा आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याची जिद्द जरी तो खूप वेळा चुका करतो तरी त्याला स्वतःच्या चुका समजतात आणि तो सुधारण्याचा प्रयत्नही करतो ही गोष्ट मला खूप भावते एक मजेदार गोष्ट म्हणजे एकदा स्वामी शाळा बंक करून सिनेमाला जातो आणि ते घरी कळल्यावर त्याचं काय होतं हे खूप मजेशीर आहे त्याची काळजी त्याचं घाबरणं आणि नंतर त्याच्या आईचा प्रेमळ राग हे सगळं वाचताना खूप हसायला येतं आणि म्हणूनच स्वामीसारखं पात्र आपल्या लहानपणीच्या खोड्यांची आणि निष्पाप भावनांची आठवण करून देतं म्हणून ते अधिक जवळचं वाटतं म्हणूनच स्वामी हे माझं आवडतं साहित्यिक पात्र आहे